सणांसाठी किंवा धार्मिक निमित्तांसाठी मी आत्तापर्यंत कोणतीही मूर्ती घडवली नाही आहे पण मला नक्की आवडेल कारण मला माझ्या कामांच्या गडबडीमधून अजूनपर्यंत ते करता नाही आलं पण ज्या काही काही केंद्रं आहेत की ज्या ज्या ठिकाणी अशा मुर्त्या घडवल्या जातात तिथून आम्ही मूर्ती विकत घेतो त्यांना आम्हाला जसे हवे आहे तसे आम्ही त्यांना सांगून त्यांच्याकडून ती आम्ही मूर्ती बनवून घेतो तो अनुभव खूप चांगला आहे आणि त्याच निमित्ताने एक त्यांना सुद्धा बेरोजगार जे आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होतो तर तो एक खरंच खूप चांगला अनुभव आहे आणि जी मूर्ती नंतर जशी आपल्याला हवी आहे तशी त्यांच्याकडून घड घडवून घेतल्याच्या नंतर आम्ही त्याची जोपासना करतो